विशेषतः इथे जी जमीन आहे त्या जमिनीला अनुसरूनच झाडं आणि फुलं आणि फळभाज्या लावायला आवडतात त्यामध्ये विशेष म्हणजे आंब्याची झाडं असतील त्याच्यानंतर काजू फणसाची झाडं असतील ही लावायला फार आवडतात त्याच्यानंतर भाज्या म्हणाल तर वालाची भाजी जी इथली सगळ्यात फेमस आहे शेकटाच्या शेंगांची भाजी जी इथली फेमस आहे तर ही लावायला सगळ्यात चांगली जमीन असल्यामुळे आणि तिला उत्पन्न असेल चांगलं असल्यामुळे तसंच तुरीची भाजी इथे लावाव्या चांगल्या प्रमाणात पिकते तोंडली असतील तर तोंडलीची भाजी पण इथे चांगल्या प्रमाणात पिकते आणि फळं म्हणाल तर आंबा तर आहेच पण नारळ आहे त्याच्याबरोबर जाम नावाचं एक फळ आहे जे इथं मिळतं विशेषतः या भागामध्ये जे अतिशय चविष्ट असतं फ फारच तर कमी लोकांना माहिती आहे त्याच्यानंतर ताडगोळे असतील कलिंगडं असतील कलिंगड पण इथे विशेष आपल्या या अलिबाग रायगड पट्ट्यामध्ये पिकवलं जातं त्याच्यानंतर कांद्याचं सफेद कांदा जो अलिबागचा फेमसच आहे तर इथे विशिष्ट त्या भाजीचं उत्पन्न घेतलं जातं कांद्याच्या आणि मला तर असं वाटतं की ह्या ज्या विशिष्ट भाज्या फुलं आणि फळं आहेत ही इथे खूप चांगल्या प्रमाणात होतात